हॅलो सर आम्हाला कॅब बुक करायची होती सर आम्हाला ब आमच्या फॅमिलीला बाहेर फिरायला जायचं होतं लेणीला सर अजिंठा लेणीला आम्ही सर आम्ही आठ जणं आहे हा काय भाडं पडेल सर हां ठीक आहे सर आम्ही पंधरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत आहे तिथे तर आम्हाला पंधरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत पाहिजे होती हां ठीक आहे सर पंधरा तारखेला येऊ आम्ही तिथे हो चालेल सर